हॅलो वैष्णू मॅम मी तनुजा जाधव बोलते आहे मॅम मला आपल्या गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट करायचं होतं मी करू शकेल का मला डान्ममध्ये पार्टिसिपेट करायचं होतं आणि सिंगिंगमध्ये पण मी दोनीमध्ये पण करू शकते का म्हणजे पण टाइम मॅनेज होईल का आणि हो आणि त्याच्या प्रॅक्टिससाठी आमचे लेक्चर्स काही बुडतील त्याचं ओके मॅम आणि मला स्पोर्ट्समध्ये पण इंटरेस्ट आहेत सो मी तिकडे पण घेऊ शकते का ते मी ना फर्स्ट ईयर स्टुडंट आहे आणि मला एवढी माहिती नाही कॉलेजबद्दल म्हणून मी विचारलं ओके एनीस एन सी सी डिपाटमेंट करण्यासाठी काय एलिजिबिलिटी कार्ड क्रायटेरिया आहे थँक्यूॅ मॅम ही डान्सची प्रॅक्टिस कुठे होत आहे हो का मी सिंगिंगसाठी कोणते सिंगिंग म्हणजे सिंगिंगसाठी कोणतं गाणं चूज करू शकतो म्हणजे असं काही नाही आहे ना की शास्त्रीय मी एफ वायला केमिस्ट्री आहे केमेस्ट्रीला एफ वाय बी एस्सी केमिस्ट्री डिपार्टमेंटला एन एस एसचं आम्हाला सेकंड इयरला आहे ह्या वर्षी नव्हतं आम्हाला हो का ते आमच्या क्लास टीचरनी सांगितलं होतं की आम्हाला फस्ट इयरला नाही आहे म्हणं एन एस एसचं ओके

ओके ह्या सगळ्यामध्ये पार्टिसिपेट केल्यामुळे की जे आपल्या कॉलेजवरती म्हणजे हे जे आहे कॉलेजमध्ये जे शिकवतात त्याच्यावरती काही इम्पॅक्ट नाही पडणार हां आमचे एच चो डी त्रंबके सर आहेत माझी फ्रेंड पण आहे तिला पण घ्यायचं आहे डान्समध्ये पण आणि सिंगिंगमध्ये पण मग तेच आम्हाला कळत नव्हतं की म्हणजे दोन्हीमध्ये पण ॲट अ टाईम पार्टीसि पार्टिसिपेट करू शकतो का ते तुम्ही आता आहे का डिपार्टमेंटला ठीक आहे मी आले मग ओक थँकू मॅम ठेवू